हो मी लहान असताना एक गणपतीसाठी मूर्ती बनवली होती ती ते तेव्हा मी खूपच लहान होते मी माझ्या पप्पांसोबत मूर्तीवाल्याकडे गेलो होतो तिथे आम्ही मूर्ती बनवायला देत होतो आमची घरातली तर तिथे मला माती दिसली आणि मी त्या मातीसोबत खेळायला लागले आणि तेनी त्यांच्याकडे ते गणपतीचे साचे होते त्याच्यात एक छोटासा साचा मला दिसला मी त्याच्यात ते गनपतीची माती टा ठेवली आणि तेचा गणपती बनवला आणि त्या गनपती रंगव म्हणजे रंगवणारे काका असतात त्यांच्याकडून तो गनपती रंगवून घेतला आणि मी पण त्याला ब्रश कर म्हणजे पेंट करत होते त्यांनी मला शिकवलं कसं करायचं कसं नाही त्यानंतर गनपतीच्या दिवशी पप्पांनी तो गनपती मा आप आमच्या मोठ्या गनपतीसोबत घरी आणला आणि नंतर तो गनपती आम्ही देवात ठेवला आणि आम्ही त्याची पूजा करू लागलो म्हणजे हा एकत्रित अनुभव इतका सुंदर होता म्हणजे एक मजा असते वेगळी मजा असते लहानपणी गणपती बनवला आणि आपण बनवलेल्या एखाद्या गोष्टीचा आपल्या घरातल्यानी आपले लाड केले की सुंदर बनवली छान बनवली तर खूप आनंद मिळतो आणि आपलं बालपणाची एक आठवण म्हणून ती मूर्ती आपल्याकडे राहाते जेणेकरून आपण आयुष्यभर ती एक क्षण असतात स्पेशल मोमेंट लाईक ते आपण आपल्या नेहमी लक्षात राहतात आणि आपलं पुढचं देखील आयुष्य सुंदर होऊन जातं त्या काही छोट्याछोट्या क्षणांमुळे एवढंच माझा लहानपणीचा अनुभव होता